शेतीमध्ये माझ्या पसंतीची बाजू अशी आहे की शेतात गेल्यावर शुद्ध हवा मिळते भरपूर पिकांना बघण्यात येतं आणि विहीर विहिरीचं पाणी तलाव तलावातील पाणी आणि पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आणि शेतामध्ये एक बी पेरलं तर त्याचे हजार बिया तयार होतात आपल्याला भरपूर धान्य मिळतं ही बाब मला शेतीमध्ये भरपूर आनंद देते